मी जेव्हा ही प्रवास करते मी माझ्या परिवारातील सदस्यांना घेऊन जेव्हा ही मी प्रवास करायला जाते तर त्यावेळेला मी खाण्या पिण्याची जी साधने आहेत ती बऱ्याच प्रमाणामध्ये मी माझ्याजवळ ठेवत असते कारण की कधीही भूक लागते मुलांना पण भूक लागते तर ती खाण्याची जर साधने आपल्याजवळ असली तर आपण कधीही ती खाऊ शकतोत आणि आपण आपली जी भूक आहे ती शांत करू शकतो तर मी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खाण्याची साधनं ठेवते माझ्याकडे काही वेळेला जर काही खायची साधनं कमी केली तर मग जिथे कुठे बस थांबते किंवा ट्रेन थांबते तर त्या ठिकाणी जी उपलब्ध असतात खायची साधने बिस्किट चिप्स वेफर्स केळी वगैरे तर ते तिथे घेते आणि ते घेऊन मुलांना ही खायला देते आणि जी आहे आपल्या जे खाण्याच्या गरजा ते पूर्ण करते प्रवास करताना जास्तीत जास्त ज्या अडचणी आणि समस्या येतात ते आहे स्व स्वच्छतालयाची कारण की शौचालय जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी चांग म्हणजे असतात आणि काही ठिकाणी नसतात काही ठिकाणी जे आहे स्वच्छता ज्यांचं बरंच काही सामना करावा लागतो आहे कारण की बस वेगळं वेळी थांबत नाही जिथे स्टॉप असेल तिथेच थांबते आहे जर तिथे स्वच्छतालय असलेलं स्वच्छतागृह असलं तर तिथे शौचालयाला जाता येते परंतु नसेल तर मग त्यावेळेला ते आपल्याला कंट्रोल करावं लागते आहे तर त्यामुळे बऱ्याच समस्या उद्भवतात काही वेळेला पेट्रोल पंप जे आहे पेट्रोल पंपवरती वगैरे बसेस किंवा गाड्या वगैरे जर तिथे थांबलेल्या तर तिथे स्वच्छता गृह असतात तर तिथे जाऊन स्वच्छतालयाचा वापर केला जातो तर अशा काही स्वच्छतेशी संबंधित खाण्या पिण्याच्या संबंधित काही आव्हानं असतात त्या समस्या येतात ज्यांना सामोरे जावं लागते प्रवास करताना तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव असल्यामुळे ह्या गोष्टी चा सामना करताना थोड्या अडचणी पण येतात आणि बऱ्याच प्रमाणामध्ये ह्या अडचणींवरती मात देखील करतो आम्ही